हां मॅडम मस्के मॅडम बोलत आहे का हां मॅम मी तुम्हाला हां बरी आहे मॅम मी ठीक आहे हो का मॅम हो मॅम म्हणजे आता तुम आता बघा मी जर आता विचार करायला गेलं ना तर पुन्हा पुन्हा मला तेच विचार येतात आणि भीती वाटल्यासारखं म्हणजे होतं आहे आणि तर त्याबद्दल सांगता का थोडं विचार जरी थांबवण्याचा मी प्रयत्न केला ना पुन्हा पुन्हा तेच विचार येत आहेत माझ्या मनामध्ये आणि भीती वाटते हो मॅम बर हां म्हणजे हो हो मॅम

बरं मॅम हो मॅम मी सकाळचं मेडिटेशन सुरू केलेलं आहे आणि वेळ भेटेल तसं संध्याकाळचं पण सुरू आहे माझं मेडिटेशन हो मॅम हो

बरं बोला ना मॅम कोणता तास कधी हो

बरं मॅम मला मॅम ड्रॉईंगची आवड आहे जर ड्रॉईंग काढली आणि वेगवेगळ्या अशा काढल्या तरी चालतील ना बरं मॅम हो मॅम आणि मी ऑनलाईन आहे का नाही म्युझिक थेरेपीबद्दल पण ऐकलं होतं हो ते पण मी करते बरं बरं मॅम चालेल मॅम हो थँक्यू हो हो हां थँक्यू मॅम सांगितल्याबद्दल हां